पाच लाख पन्नास हजार पाचशे नव्व्याण्णव एक लाख तीस हजार तीनशे वीस दोन लाख पन्नास हजार सहाशे ऐंशी पंचवीस लाख दोन हजार दोनशे वीस पाच लाख पाच हजार पाचशे वीस